आमच्या वेळी दिल्या जाणाऱ्या बातम्या ह्या खऱ्या कोणताही बडेजाव न वाढवता सांगितलेल्या असायच्या पण आजकाल एकच रटाळ न्यूज दिवसभर प्रत्येक चॅनलवर ओरडून ओरडून सांगत बसतात त्यात दर दोन मिनटांनी जाहिरातांचा भडीमार असतो जरा जास्तच स्वातंत्र्य घेतले असं वाटतं अगदी धरबंद सोडून हे सर्व बोलणे न्यूज चॅनलवर चालू असते तो खोटारडा प्रकार बघू नये असंच वाटतं त्यात परत एखाद्याला आज अगदी डोक्यावर घेऊन नाचवणे तर उद्या खाली पाडणे कधीकधी आवश्यक नसलेल्या वैयक्तिक गोष्टींचा ऊहापोह जाहिरपणे करणे पक्षांमध्ये नेत्यांमध्ये माणसांमध्ये भांडणं लावणे हा या मीडियाक्षेत्राचा ऱ्हास आहे तसेच कुणी एखादा माणूस गेला तर त्याच्या घरी जाऊन त्याच त्याच्या जवळच्या व्यक्तीजवळ माईक ठेवून तुम्हाला आता कसं वाटत आहे हा प्रश्न म्हणजे एखाद्याच्या भावनेचंही कत्तल केल्यासारखं वाटतं लोकांना विश्वास वाटेल अशा योग्य त्याच बातम्या दाखवणे हे त्यांचे कर्तव्य आहे असे मला वाटते